महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास जो आहे तो अजरामर आहे शिवाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती सां संभाजी महाराज असतील आज प्रत्येक महाराष्ट्रियन लोकाच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आज त्यांचा वास आहे इतिहासाचा परिणाम तर आहेतच पण भूगोलाचाही परिणाम आपल्या राज्यावरती जाणवतो विभाग बदलत बदलत भूगो भूग् विघा विभाग बदलत बदलत संस्कृतीही बदलते आहे भाषा बदलते आहे संस्कृती बदलते आहे परंपरा बदलतात वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा परिणाम हो होत असतो वेगवेगळ्या प्रकारात सणांची सणांची जी प्रकृती आहे ती वेगवेगळ्या प्रकात स् सणा सण वेगवेगळ्या प्रकार् साजरे केले जातात